गुड इवनिंग बोलीये ओके ओके

काय बोलला स तुम्ही टायमिंग माझे इवनिंग बॅच आहे फाय्व टू सेवेन आणि मॉर्निंगचं आहे एट एट टू टेन ना वीकली थ्री डेज वीकली थ्री डेज मॅम मंडे थर्सडे अँड सॅटर्डे या संडे वी ऑल आर हॅविंग हॉलिडेज

ओके तर मग आपण एक करूया असं कारण मोस्ट ऑफ द लेडीज ज्या आहे माझ्याकडे ते पण मला बोलत होत्या का आपल्याला काय एक वख्त चेंजेस करायचे असेल तर करू शकता काय असं जर तुम्ही फाय्व लेडीज असले तर मग मी सॅटर्डे संडे मंडेचं एक बॅच करते मग ॲटलिस्ट फाय्व हां हां सॅटर्डे संडे मंडे तर हां हां नाही ऑनलाईन तर मी स्टार्ट नाही केलेलं आहे पण मोस्ट प्रॉबेब्ली माझा ट्राय चालला आहे का ते ऑनलाईन पण करून घेते म्हणून पण अजून मी काही स्टार्ट केलेले नाही आहे ऑनलाईन टोटल ट्वेंटी लेडीज या या या हां या फीज मी फाय हंड्रेड ठेवली मॅम या या या नो नो नो काहीच नाही

हां मला एक सांगायचं होतं की जेव्हा माझं म्हणजे ते फार्म तुम्ही भरणार ना तर मी फार्म इश्यू करते तर फॉर्म फील करताना तुम्हाला आधारकार्डचं झेरॉक्स घेऊन यायला लागेल आणि दोन पासपोर्ट साईज फोटोज घेऊन यायला लागेल मग आणि फीज मी ॲडमि फीज मी जी आहे ती ॲडव्हान्समध्ये घेते

हां नाही वन टू टेनच्यामध्ये नाही फाय्व टू टेन फाय्व टू टेन या या या या नाही नाही आता तसं मी नाही देऊ शकत कारण कसं असतं ना मग त्याच्यात मग तेच आपला लेडीज काय करतात अर्ध्यामध्ये सोडून जातात आणि बाहेर मग रूमर चालवतात की बाबा याच मॅडमने अशी अशी फीज घेतली हां त्याच्यासाठी मग हो हो तुम्ही यायच्या आधी मला कॉल करा पण मॅम हां ओक् ओक् ओके बाय सी यू